पुनर्वापरासाठी घरातील जुने डबे बाटल्या प्लास्टिकचे कंटेनर यांचा वापर बागकामात करता येतो उदाहरणार्थ बियांचं रोप लावण्यासाठी प्लास्टिकचे डबे वापरता येतात स्वयंपाकघरातील भाज्यांचे टाकाऊ भाग फळांच्या साली चहा कॉफीचा वापरलेला चोथा ह्या कंपोस्ट करून खत म्हणून वापर करता येतो अशा प्रकारे कचरा कमी होतो आणि नैसर्गिक खत मिळते यामुळे बागेत मातीची सुपिकता वाढते आणि खर्चही कमी होतो पुनर्वापर ही एक जबाबदारीची सवय आहे जी पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे